आणि आम्ही मंदिरामध्ये जातो हो तर शेगावला गेलं होतं माझे मुलाला वगैरे घेऊन मंदिर खूप छान आहे तिथे जेवण वगैरे मिळतात फुकटमध्ये आणि तिथे जाऊन आम्ही पारायण वगैरे केला गजानन महाराजांचं आणि खूप छान मंदिर आहे इकडं तिकडं पाहायला फिरायला आनंदवन वगैरे आहे तिथे जेवण वगैरे कमी पैशामध्ये मिळते जास्त खर्च येत नाही तिथे शेगावला गेला तर न माझे मुलं मस्त खेळले आम्ही पण खेळो तिथे आणि खूप छान आहे पर्यटन ते शेगावला आणि तिथं छान अशा मूर्ती वगैरे आहे गजानन महाराजाचे अंदर आणि ते दर्शन वगैरे करतो आम केलं वगैरे व तिथे आणि असे रांगेत वगैरे राहावं लागते जास्त रांगा वगैरे लाग खूप छान इतकं स्वच्छता आहे त्या शेगावमध्ये की कुठेच नाही आहे तशी स्वच्छता इतकी स्वच्छता आहे मग आम्ही तिथे एक रात्रभर राहिलो दुसऱ्या दिवशी मग आम्ही रेल्वेने वगैरे जात होतो खूप छान मौजमस्ती करत होती मुलं माझी आम्ही वगैरे आणि ज